तसं आर्टचं सामग्रीमध्ये मला काही काही ऑनलाईनही गोष्टी हव्या असतात आणि काही काही मी ऑफलाईन सुद्धा अपोर्ड करते कारण की जवळपास आपल्याला कधीकधी ऑनलाईनमध्ये थोडा वेळ लागतो यायसाठी आणि आपल्याला परतच काही काही गोष्टीची गरज असते म्हणून ते आपण शेजारच्या बाजारच्या दुकानातून म्हणा किंवा जनरल स्टोअरमधून आपण ते घेऊ शकतो म्हणून मला जास्तीत जास्त मी जनरल स्टोअरमधूनच त्या गोष्टी अपोर्ट करते